मी किरण बेदी अजय प्रकाशनातर्फे किरण बेदी यांच्या आय डेअर पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलेली होते कारण मला वैयक्तिक किरण बेदी यांच्याबद्दल अपार आदर आहे हा कार्यक्रम खूप छान झाला किरण बेदी यांनी स्वतःच्या किरण बेदी यांनी स्वतःच्या कारकिर्दीबद्दल खूपच रोमहर्षक घटना सांगितल्या एक स्त्री म्हणून त्यांनी कसा लढा दिला त्यानी अव अवघड प्रसंगात कसे निर्णय घेतले किंवा वेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्यानंतर संसार आणि हे सगळं कसं सांगितलं कसं फेस के कसं फेस केलं हे त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं त्यामुळे एक चांगला अनुभव मला अन चांगला अनुभव मला गाठीशी आला त्यामुळे खूप छान वाटलं त्या प्रका एक चांगल्या व्यक्तीला तडफदार कर्तृत्ववान व्यक्तीला भेटल्याचा पाहिल्याचा मला आनंद झाला हा अनुभव माझ्या कायम लक्षात राहील